मला मा मला तर सर्वात जास्त छोले भटुरे आणखी बिर्याणी आवडते पण असं नाही की बाहेरचीच आवडते मी जी घरी बनवते तेही मला खूप जास्त आवडते तर छोले भटुरे शे इतके छान बनतात घरीही ते मला खूप जास्त खायला आवडते आणि त्याच्याशी बिर्याणी पण ते बिर्याणी असं नॉर्मल बिर्याणी बनवते असं नाही की खूप सारे मसाले वाटून वगैरे घालतो जी बिर्याणी मला आवडती पण मला माजी स्वत च्या हाताची बनवलेली बिर्याणी खूप जास्त आवडते त्या व्यतिरिक्त माझ्या हाताची बिर्याणी सर्वांनाच आवडते आणखी माझी फेवरेट डिश बिर्याणी आणखी छोले भटुरे आहे